गाणं ही कला अशी आहे की समोरच्याला मंत्रमुग्ध करते ती ते गाणं जे तुम्ही गाणं म्हणता ते दुसऱ्याला समोरच्याना कळलं पाहिजे तुम्ही काय म्हणता तेही कळलं पाहिजे तुमचे शब्दोच्चार स्पष्ट पाहिजेत कारण जर गाण्याचे शब्द कळले नाहीत तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे नुसतेच नुसतंच आवाज ऐकू येईल आणि समजा गाणं एखादं दु खी आहे दुःखी शोकाच असेल तर तुमचा तशा आवाजात दर्द पाहिजे आणला पाहिजे किंवा आम्ही आ आणतो म्हणजे आणि सम चेहऱ्यावरचे भाव सुद्धा जर उल्हसित असतील तर त्या गाण्यातले भाव समोरच्यापर्यंत पोचणार नाहीत समोरचा नुसताच बघत राहील कारण काय म्हणते आहे बाबा ही बाई असं म्हणतील त्यामुळं गाणं शब्दोच्चार आ आवाज हावभाव हे केव्हाही स्पष्ट असे आम्ही गाणं म्हणताना ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतो जेव्हा उल्हसित गाणं असेल तेव्हा ते चांगल्या चेहऱ्यानं चांगल्या चांगल्या हावभावानं म्हटलं पाहिजे उगीचंच जर वाकड तोंड करून म्हटलं तर ते गाणं इम्प्रेसिव्ह होत नाही समोरच्या माणसाला जर आपलं गाणं आवडावं हवं असेल तर ते गाण्याचे शब्द आणि हे गाण्याचे शब्द तुमच्या चेहऱ्याच्या हावभाव हे सगळं समोरच्याला आकर्षित झालं पाहिजे किंवा तुमचं गाणं आण तुमचं गाणं हे समोरच्याला आवडलं पाहिजे हे सर्व आम्ही जेव्हा गाणं म्हणतो त्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो कारण का जे जेव्हा तुम्ही स्टेजवर गाणं म्हणता तेव्हा एक प्रकारचा आत्मविश्वास हा असलाच पाहिजे समोर कागद नसला पाहिजे कारण कागद असेल तर तुमचं पाठांतर नाही असं होतं जर पाठांतर नसेल तर त्या गाण्याला काहीच अर्थ नाही आहे समोरचे म्हणणार हे बघूनच म्हणते बाबा बी बाई त्यापेक्षा गाणं पाठ असणं त्या गाण्या बरं हुकूम हावभाव करणं किंवा तालाचं ज्ञान अचूक असणं तालाचं ज्ञान अचूक पहिजे गाणं एकीकडं किंवा ताल एकीकडं वाद्य एकीकडं असं झालं तर त्या गाण्याचा गैरमेळ होतो तर हे असं होता काम नये आम्ही हे गाणं म्हणताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो कारण आमच्या गुरुनी हे सर्व आमच्याकडून करून घेतलेलं आहे जर तुम्हाला ते होत नसेल तर आपण व व्यासपीठावर न जाणं हे योग्य आहे आमच्या गुरुनी हे आम्हाला शिकवलेलं आहे आणि हे आम्ही त्यामध्ये तंतोतंत पाळत असतो कारण आपण आपण चांगलं सादरीकरण न करणं म्हणजे आपल्या गुरुचा अपमान एक प्रकारे अपमानच आपण करत असतो हे केव्हाही कुठल्याही वा गायकानं किंवा कलाकारानं हे लक्षात ठेवलं पाहिजे आमच्या गुरुनी आम्हाला हे शिकवल्यामुळं आम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेऊनच कार्यक लक्षात ठेऊन सादरीकरण करत असतो आणि ह्या ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं